माझ्या मते योगसाधना सुरू करण्याचं वय हे पाच वर्षापासून तर केव्हाही सुरू करता येतं तर योग्य वयस सर पूर्ण जीवनच म्हणजे योग्य आहे असं समजावं लागेल तरुण वयात तर योग जर आपण सुरू केले तर मात्र हे सांगता येईल किंवा अनुभवता येईल की आपण अनेक अशा रोगांपासून दूर राहू शकतो आपल्या सवयी बदलतात आणि योगाच्या माध्यमातून एक विशिष्ट असे आपली विचारधारा तयार होते आणि त्यामधून जे हिंसक असे विचार आहेत किंवा सकारात्मक हिंसक विचार जाऊन सकारात्मक विचार येतात हे आणि या तरुण वयापासूनच जर आपण सुरू केलं त्याचे असंख्य फायदे म्हणजे आपण निरोगी जीवन जगू शकतो विशेष म्हणजे आणि जो काही आपण पैसा कमावतो आहे जे धडपड करतो आहे तो पैसा दवाखान्यात खर्च न होता हे तुमच्या कुटुंबाच्या याच्या फायद्यासाठी तो वापरण्यात येऊ शकतो आहे त्यामुळे तरुण वयातच योग शिक योग शिकणे हे जास्त फायदेशीर ठरत आहे बहुदा आत्ता काळामध्ये पंचावन्न पन्नास साठीनंतर लोक एक वळतात मग आजाराने त्रस्त असतात मग ह्याला जमत नाही मला हा आजार होतो मला टोंगळे दुखी आहे मला हृदयाचे दे आगार आहे मला नेहमी उ गोळ्या सुरू आहे मग येतात हे उशीर झालेलं आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आणि आपणाला असं आवर्जून सांगता येईल की तरुण वयामध्ये किंवा बालवयापासूनच योग साधना जर केले तर पुढचं जीवन हे निरामय निर्मळ रोगविरहीत असं आणि आनंदी म जीवन जगता येणं शक्य आहे